कोणार्क टूल्ज अँड ट्रॅवल्स एजन्सीमधनं मोनिका बोलते मॅडम मी आपली काय सहाय्यता करू शकते हा हा हा मी बोलते मॅडम

हां हां हां हां अच्छा मॅडम मी आपल्याला माहिती देऊ इच्छिते की आपल्या एजन्सीमधून एक आठवड्याचा असा प्रोग्राम असतो तर आपण जर मला आपला वेबसाईटवरती ईमेल ॲड्रेसवरती जर एक मेल केला तर मी ते पूर्ण माहितीपत्रक आपल्याला देऊ शकेन जिथे प्रत्येक दिवशी आपण कुठे कुठे जाणार आहोत आणि अंदमानला जी प्रेक्षणीय स्थळं आहेत त्यांची पूर्ण माहिती दिलेली आहे तर हा प्लॅन आपण एक आठवड्याच्या पासून ते पंधरा दिवसांपर्यंतचा दिलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे त्याचा खर्च देखील तिथे दिलेला आहे तर तुम्हाला अ तुम्ही किती लोकं आहात आणि तुमचा ग्रुप असणार आहे का आणि तुम्हाला किती दिवस कारण हा जो आताचा सध्याचा सीझन आहे हा टुरिससाठीचा पीक सिझन असतो त्यामुळे बुकिंग वगैरे आम्हाला बरेचसे ॲडव्हान्समध्ये करावे लागतात तर तुम्ही एक सविस्तर मेल जर तुम्ही मला तिथे दिलात तर मी तुम्हाला त्याच्या रिप्लायमध्ये हे दोन्ही प्लॅन आणि प्रेक्षणीय स्थळांची माहितीसुद्धा देईल तर हा प्लॅनमध्ये मी तुम्हाला ते हेसुद्धा सगळा म्हणजे हा पण त्याच्यात येईलच हे पण आणखीन काही तुम्हाला विस्ताराने जाणून घ्यायचं आहे का हां अच्छा हो हो बरोबर आहे मॅडम तसं आपण प्रत्येक टूरमध्ये एक एक गाईड ठेवलेला आहे मला जाणून घ्यायला आवडेल की आपण ज्या सगळ्याजणी जाणार आहात तो ग्रुप क किती लोकांचा आहे आणि सगळ्या महिला आहेत अच्छा चौघीजणींचाच आहे का हा ग्रुप आता सध्या

अच्छा मॅडम मला जाणून घ्यायला आवडेल की हा ग्रुप म्हणजे तुमच्या मैत्रिणीचा आहे का काही सिनियर सिटिजन म्हणजे वृद्ध महिलांचा पण ह्याच्यात सहभाग असेल का अच्छा फॅमिली टूर नाही आहे ना हा म्हणजे तुमच्या मैत्रिणींचा आणि तुम्ही सगळ्या मुंबईहूनच निघणार आहात आणि आपल्याला एर जर्नी म्हणजे बाय एअर हा कम्फटेबल असेल का सगळ्यांना फ्लाईट

हो हां म्हणजे मीसुद्धा स्वतः हा वैयक्तिकरित्या पण जॉ जॉईन होत असते विविध टीम्सना पण थोडं पंधरा आणि पंधरापेक्षा जास्त लोकांच्या ग्रुपला कारण आता माझा अनुभव आणि हे बघता मला कंपनीने पंधरा आणि त्याच्यावरती लोकांना अकंपनी करायला सांगितलेलं आहे पण मला आवडेल जर तुम्ही सहाजणींनी मला वेळेत कळवलं तर आणि मग तो फॉम जो त्याच्यासोबत मी तुम्हाला मेल करेल तो थोडा काळजीपूर्वक भराल आणि कोणी व्हेजिटेरियन असतील किंवा फूड ॲलर्जी वगैरे असेल किंवा काही मेडिकल इश्यूज असतील गोळी गोळ्या वगैरे ह्याची सुद्धा माहिती तिथे अतिशय प्रामाणिकपणे आणि सिरियसली भरून द्याल मॅडम आणि त्या मेलमधनं जर अजून काही तुम्हाला डाउट असेल तर तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क साधू शकता आम्हाला कॉल केल्याबद्दल धन्यवाद मॅडम तुमचा दिवस शुभ जावो थँक्यू